मराठी भाषेचा वापर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर मराठी भाषेला प्राधान्य होतं आणि आपलं मराठी भाषेलाच म महाराष्ट्राची भाषा म्हणजे मराठी भाषा म्हणून नेमलेली आहे परंतु आता बदलत आहे पिढी आता आपण पाहतो की बरेचसे मुलं हिंदी इंग्रजी यांचा वापर करत आहेत आणि याच्यामुळं मराठीवर थोडा परिणाम पडत आहे की लोक आता इंग्रजी हिंदीचं जास्तीत जास्त वापर करत आहेत त्याच्यामुळे परंतु मी यासाठी प्रयत्नशील राहीन सदोदित की माझी मराठी भाषा ही सदोदित आमची येणाऱ्या पिढीला सुद्धा मराठी भाषा मिळत राहील आणि या भाषेचा वापर आम्ही सर्वांनी करत राहू यासाठी माझी विशिष्ट मी लक्ष देईन